मी घरी झाडे लावत असते मला झाडे लावायला खूप आवडते टेरेसवर बाल्कनीमध्ये टब तिथे मी टबमध्ये कुंडीमध्ये छोट्या छोट्या प्लास्टिकची बॉटलची डिझाईन करून त्यामध्ये मला झाड लावायला आवडते पण मला कुंडी आणि टबमध्ये झाडे लावण्यापेक्षा बगिचामध्ये झाडे लावायला खूप आवडते कारण कुंडीमध्ये पाणी साचून असते आणि बगिचामध्ये पाणी साचून नसते आणि झाडांची ग्रोथ लवकर होते आणि झाडांची ची केयर करणं म्हणजे त्याचा लक्ष म्हणजे डेली त्याला पाणी टाकावा लागते आणि डेली उष्णतेप्रमाणे हवामानच्या जागेवर झाडांना लावावं लागते